सामाजिक आणि नैतिक समस्यांवरील इथल्या मुख्य धर्माच्या शिकवणी णुकीचा स्थानिक संस्कृतीचा आणि समुदायाचा नक्की परिणाम पडतो जो मुख्य धर्म आहे हिंदू धर्म त्यामध्ये दिलेला सहिष्णुतेचा मार्ग असेल मानवतेचा संदेश असेल शांततेचा मार्ग असेल तर यामुळे याचा हिंदू समाजावरती आणि एकूणच भारतातल्या संपूर्ण समाजावरती चांगला आणि सकारात्मक परिणाम यावरती झालेला आहे अध्यात्माची जी सांगड या ठिकाणी सांगितली आहे त्यामधून समाजामध्ये एकोपा टिकण्यासाठी मदत होते देशाची प्रगती होण्यासाठी मदत होते आणि एकत्रपणे राहून देशासाठी काहीतरी करण्याची सकारात्मक ऊर्जा ही यामध्ये निर्माण होते एखादी व्यक्ती नैराश्यामध्ये गेलेली असेल किंवा त्याला नैतिक द्विधा निर्माण झालेली असेल तर भगवद्गीतेसारखा धर्म त्यामध्ये धार्मिक ग्रंथ त्यामध्ये मदतीचा हात नक्कीच पुढे करतो आणि त्यामुळं याचा भारतीय समाजावरती आणि हिंदू समाजावरती चांगला सकारात्मक ऊर्जात्मक प्रभाव झालेला मला दिसतो